माझा धावण्याचा सर्वोच्च विक्रम पाच मिनटात दोन किलोमीटर आहे आणि मला त्या गोष्टीत आता वाढ करायची आहे त्यामुळे मी सकाळी दररोज चार तास व संध्याकाळी दोन तास धावतो व मला पोनीस पोलीस व्हायचे आहे व पोलीस होण्यासाठी मला आता चांगले फिट राहावे लागेल आणि चोर पकडण्यासाठी माझी स्पीडही चांगली लागेल त्यामुळे मला त्याचे बार भारत भारतासाठी पुलीस हे सगळं काही आहे कारण निम्मी कामे पोलिसांवर चालतात त्यामुळे पोलीस हा एक जबाबदार नागरिक म्हणून ओळखला जातो